गेल्या काही वर्षांमध्ये राज्यामध्ये आपलं मनोरंजनाचं जे क्षेत्र आहे ते ब् बऱ्यापैकी बदललं आहे भरपूर बदललं आहे जसं सुरुवातीला आपण फक्त टीवीवर मनोरंजनाचा आस्वाद घ्यायचो किंवा सिनेमागृहामध्ये जाऊन करायचं तर आजकाल लोक मोबाईलला जास्त प्राधान्य देत आहेत म्हणजे मोबाईलवर जे वेगवेगळे ओटीटी ॲप्स आहेत उदाहरणार्थ हॉटस्टार झालं वूट झालं किंवा जिओ सिनेमा झालं आणि असे भरपूर प्राईम व्हिडिओ आहे असं भरपूर आहे नेटफ्लिक्स आहे तर असे अशा ॲपवर जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसिरीज बघण्यामधे लोकांना जास्त इंटरेस्ट आहे एकतर जिओ सिनेमा वगैरे मध्ये जिओ टी वी आहे जिओ टी वी मोबाईलवर आपल्याला जेव्हा जो प्रोग्राम बघायचा असेल किंवा ज्यावेळेस आपला जो पिच्चर बघायचा असेल तो बघू शकतो कधीही बघू शकतो म्हणजे टी वी टीवीवर जसं त्याच वेळेस आपल्याला बघणं गरजेचे असतं कारण ते रिपीट होत नाही आणि आजकाल लोक डिजिटल टीवीला जास्त प्राधान्य देत आहेत कारण डिजिटल टी वी तशी बऱ्यापैकी स्वस्त पण झाले आहेत आणि डिजिटल टीवीवर पण तुम्ही जर एखादा एपिसोड तुमचा मिस झाला किंवा एखादा पिच्चर जर तुम्ही बघायला नाही भेटला तुम्हाला वेळेअभावी तर तो तुम्ही कधीही बघू शकता डिजिटल टीवीवर तुम्ही यूट्यूबवरपण काही मूव्हीज वगैरे किंवा आवडते प्रोग्राम्स वगैरे सर्च करून तुम्ही आरामात बघू शकता तर आजकाल लोकं टि डिजिटल टीवीला जास्त प्राधान्य देत आहेत पण मनोरंजनाचं क्षेत्र जे असं पूर्ण प्रकारे आता बदललं आहे पूर्वीसारखं बिलकुल राहिलेलं नाही आहे